काही दिवसाअगोदर मी सॅमसंग वॉशिंग मशीन घेतलेली आहे पण एवढी चांगली नाही आहे ती सॅमसंग वॉशिंग मशीन त्यामध्ये कपडे टाकायलासुद्धा एवढी जास्त जागा नाही आहे एकतर ती कपडे चांगले धूत पण नाही आणि वाळवत पण नाही त्यामध्ये काही फीचर्स हे ॲटोमॅटिकली नाही आहे त्या वापरायला खूप त्रास जातं आणि त्या वॉशिंग मशीनला एका जागेवरून दुसऱ्या जागी आपलं ह हलवूसुद्धा शकत नाही आणि वॉशिंग् मशीनच्या खाली स्टॅन्डसुद्धा नाही आहे त्या कारणानी तिथे फार गंदगी जमा होते